काय चाललं आहे बरं जेवणं झाली बरं सध्या कुठे आहे हां बरं जेवायला जेवायला जायला काही हरकत नाही आहे पण मग कुठे जावं कुठे म्हणजे तुमच्या डोक्यात काय आहे बरं बरं बरं आणि ते डेक्कनला काहीतरी थ्री सिक्स्टी आहे ना ते फिरतं क हे हॉटेल जर संध्याकाळचं डिनरसाठीच जाणार असेल तर तिथेही आपल्याला सगळं पुणंही दिसू शकतं हां

महाग आहे पण आता काय आपल्याला विकेंडला जेवणच करायचं आहे न मग ख महाग काय ते नाही बघायचं आता

अच्छा हां हां हां हां

पण मग ते आधी बुक करावं लागत असेल ना अच्छा

ओके

बरं

हो समजा तिथे नाहीच झालं तर मग संस्कृतीला काय हरकत आहे मग तिथे नाही झालं तर म्हणजे ऑप्शन सांगते मी काण तिथल्या डिशेश म्हणे अगदी घरगुती आणि तेलकट नाही जास्त वगैरे अशा छान असतात न

हां पण बुक करायची गरज नाही बुक करायची गरज नाही वेटिंग करावं लागेल हां हां व्हेजिटेरियनच आहे हो हो न कारण काय आहे ना व्हेजिटेरियनच ठीक आहे अभिषेक वगैरे नको सध्या उपास चालू आहेत हे आहे मार्गशीर्ष महिना आहे मग आपण ऑप्श असं करूया आपण थ्री सिक्सटीला बघू इथे नाही जमलं तर मग संस्कृतीला जाऊ

हो हो चालेल मग तुम्ही तिथे फोन करून चौकशी करा आणि मग तसं मला कळवा चालेल ओके हो हो हो चला ओक्के